माझं नाव दीक्षा नाईक आहे आणि आमच्या इकडे या भागात येणारे पर्यटक म्हणजे खूप सगळे लोकं येत असतात आमच्याइकडे बघायला की कसे कारण आमच्याइकडे खूप मोठ्या मोठ्या टेकड्या आहे आणि खूप सगळे लोक येतच असतात टेकड्या पाहण्यासाठी काही पर्यटकांचे चांगले अनुभव किंवा काही पर्यटकांचे वाईट अनुभव आहेत कोणते कोणते पर्यटक खूप चांगले राहतात किंवा आपल्यासोबत ते चांगले संवाद करतात चांगले बोलतात आणि ते शिस्तीमध्ये घुमतात चांगले राहतात आणखी त्याच्याबद्दल आणखी जाणून घेण्यासाठी माहिती विचारतात किंवा सांगतात आणि काही काही जे आहे पर्यटक जो त्यांच्यामुळे खूप वाईट अनुभव आले आहेत ते म्हणजे कोणते कोणते जे राहतात ते कुठे घाण करून ठेवतात कुठे पाण्याची बाटली टाकतात असे तसे कोणते कोणते राहतात तर हेच अनुभव आहे की कोणते चांगले अनुभव कोणते वाईट अनुभव असे आहेत